स्वयंपाकघर स्वयंपाकघर म्हणले की आपल्या घरासमोर संस डोळ्यासमोर हा संसारच उभा राहतो प पूर्वीच्या काळी चुली असायच्या चुलीवर मग लाकडे घाला गौऱ्या घाला धूर होत होता मग असा हा स्वयंपाक करायचा पुरण वाटायला पाटा वरवंटा असायचा मिक्सर नसायचं त्यामुळे खलबत्ता घ्यायचा दगडी खलबत्ता लोखंडी खलबत्ता याच्यामध्ये शेंगदाणा चटणी वगैरे असं करायला ते आपल्याला उपकरण ते वापरावं लागतं होते किंवा तेव्हा धुणं आपल्याला घरीच धुवा लागतं होत अशा जुन्या पद्धती दूध वगैरे ठेवायला फडताळं वगैरे असे होते धूर जाण्यासाठी आपल्याला झरोका आपण म्हणू त्याला स सौवनं असं म्हणत होते सौवनं धूर जाण्यासाठी ते असं असे होते आणि आताच्या याच्यामध्ये कसं व सगळे उपकरणे बदलून नवीनच सुरू झालं कारण आता वर पाटा वरवंटाच्या जागी मिक्सर ग्राइंडर वगैरे आलं गॅस चुलीच्या जागी गॅस सिलेंडर ओव्हन पुन्हा थंड पाणी तेव्हा आपण माठामध्ये प्यायचो आता फ्रीज आलं वॉशिंग मशीन आली असे ब नवीन नवीन उपकरणे आता म्हणजे आले आता नवीन जुने का काळामध्ये कसं असं स्वयंपाक चुलीवरचा स्वयंपाक असा खूपच असा चांगला वाटायचा आणि आता म्हणजे कसं असं गॅसवरचा स्वयंपाक आहे आपण खातो पण तेवढं ते चवीने खात नाही गॅसवरचा स्वयंपाक पण आता पूर्वीची अन्न र अन्नाची हे आपण अन्न जे शिजवत होतो ते सात्त्विक असं होतं चुलीवर असल्यामुळे किंवा त्याला उष्णता असे वेगळी भेटत होते